मी औरंगाबाद येथून एका भल्या मोठ्या पुस्तकालयामधून एक पुस्तक मला तिथे सापडलेलं होतं आणि ते पुस्तक त्या पुस्तकाचं नाव म्हणजे राईज ऑफ शिवगामी हे पुस्तक आनंद नीलकंठन यांनी लिहिलेलं आहे आणि जे चित्रपट आले होते दोन बाहुबली द बिगनिंग आणि बाहुबली टू तर या पुस्तका या पुस्तकामध्ये या सिनेमा या चित्रपटामागची जी पार्श्वभूमी आहे म्हणजे आपण या चित्रपटामध्ये बाहुबली आणि त्याचे वडील या दोघांबद्दल बघितलं किवा माहिती झालं आपल्याला तर या पुस्तकामध्ये बाहुबलीची जी आई होती तिच्या जीवनप्रवासाबद्दल म्हणजे तिचे बालपण ते तर ती राजमाता होण्यापर्यंत तिचा प्रवास हा खूप कठीण आणि कठोर प्रवास होता जो की वाचताना आपल्याला खूप उत्साह उत्साह देतो आणि स्फूर्ती देतो आपल्याला तर हे पुस्तक वाचताना आपण एका वेगळ्या जगामध्ये प्रवास करायला लागतो जसे जसे तिच्या अडचणी आणि तिचा संघर्ष घडत जातो तसे तसे आपण त्या प्रवासासोबत तिच्यासोबत स्वतःला जाण जाणीव करून घेतो असेच हे पुस्तक खूप स्फूर्तीदायक ठरले माझ्यासाठी